जीवनामधे सर्वांत मोलाची गोष्ट म्हणजे जीवन जगणे हे आहे कारण जीवनामधे जर माणूस जगला नाही तर त्याला म्हणजे जगण्यामधे काही अर्थ राहत नाही कारण माणसानं जगावं स्वतःसाठी नाही जगावं स्वतःसाठी जगणं माणूस कोणी जगू शकतो पण माणसानं जीवनामध्ये दुसऱ्यासाठी जगलं तर सर्वांत मोठं चांगलं असत आहे कारण स्वतः तर कुणी बी जगत आहे कुत्रीमांजरी सर्व काही जगतात पण दुसऱ्यासाठी जगणं त्या गोष्टीला सर्वांत मोलाचं मान आहे कारण आपण जगतो याच्यावर अवलंबून नसतंय आपण दुसऱ्याला जगवतो याच्यावर अवलंबून आहे कारण आपल्यापुढं आपली फॅमिली असते मुलं असतात पत्नी असती आईवडील असतात यांच्या जगण्यावर आपण जे जगतो त्याला सर्वात प्रिय मानतो मी कारण आईवडिलांसाठी जगणं मुलाबाळांसाठी जगणं हे सर्वांत मोलाची सर्वांत मोलाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट मी मान्य करतो की जीवनामधी माणसानं स्वतःसाठी न जगता दुसऱ्यासाठी जगावं कारण मराठीमध्ये म्हण आहे जगावे दुसऱ्यासाठी मरावे आपल्यासाठी